नमस्कार मी पांडुरंग पुले राहणार सावळी बहिनारहव तर आपल्याला मराठी भाषेवर तिच्या इतिहासात इतर भाषा आणि संस्कृतीचा कसा परिणाम झाला हे बघायचा इतर सांगायचं झालं तर मराठी भाषेवर इथं आरबी लोकं येऊन गेले इंग्रज लोकं येऊन गेले हिंदी भाषा यांची मिलावट मध्ये मराठी थोडी इतर काही शब्द मराठी भाषेमधे ॲड झालेले आहेत मराठी बोलताना पुन्हा अशा ठिकठिकाणच्या आपल्या महाराष्ट्रातील अलग अलग बोली भाषा यांचा पण परिणाम झालेला आहे मराठी भाषा ही खूप जुन्या काळापासून आहे त्यामध्येे ज्ञानेश्वरी भगवदगीता हे सर्व याच्यामध्ये याच्यामध्ये आहेत तर आपण मराठी भाषेचा मराठी भाषेवर उर्दूचा पण परिणाम झालेला आहे मोगलांच्या काळात त्यांनी